हां बुवा कोण बोलत आहे अरे भावा बोल की हेडफोन लावलेलंत रे त्यामुळं काय काही नाही गाडीवर आहे बोल भावा अहो तेवढं जरा होणारच की हो एकही मॅच तुमची असते हो पाच कपं मारल्यात आम्ही बी सुट्टीने नाही भावा खरं काल कसलं आमच्या धोनीही भारी खेळला काल होय ते तुमची बॉलिंग बी भारी झाली सोडा बॅटिंग बी भारी झाली बाबा काल हे आं हे हे भारी नाही भारी भारी खेळला उगाच काय आहे तुम्ही आणि आत्ता आत्ताही एक मॅच ह आत्ता एक मॅच झाले हो आत्ता अजून एक मॅच आहे की आत्ता तुम्ही एक मॅच जिंकायला आपण एक मॅच जिंकायचं काय नाही आमच्याकडे बी आलं आमच्याकडे बी हलक्यात नाही आमच्याकडे बी धोनी आहे धोनी धोनी एकटा बस्स आहे भावा पप्पा म्हटल्यावर पप्पा धोनीला आता आमच्याकडं सर्व लोडींग आहे लक्षात ठेवा आणि आमच्याकडे सी सी एस डीच्या दोन ट्राॅप्या आहेत तुमच्याकडे एक आहे लक्षात ठेव आमच्याकडं टोटल आमच्याकडं टोटल सात आहेत तुमच्याकडं सहा आहेत भावा हे कालची मॅच काय दीडशे कोणबी मारते हो नाही ते बरोबर आहे पुढची मॅच आहेच की भावा अडीचशे पार फोडाफोडीत फोडकामध्ये पुढच्या वेळेला फोडकाम आहेच आमचा ब्रावो ब्रिवो बॉलिंग कशी काय ती ब्रावोची आं हां सुट्टी नाॅट परत जडेजा आहे जड्डूभाई आमचा काय हलक्यात नाही अंहं जरा जड्डूबाई खाली इंजर होता इंजर्ड असल्यामुळे जरा झालं नाही नाही नाही ते हां आम्ही आम्ही हे बघा आम्ही रडत नाही कधी तर आम्ही आम्ही जेवढं जिंकल्यावर पण आम्ही गप्प असते तेवढं हरल्यावर पण आम्ही गप्पच असतेय लक्षात ठेवा तुमच्या एवढं आमी धांगडधिंगाणा धांगडधिंगाणा आम्ही काय विषयच करत नाही हां हां हां हे विषय भावा विषय म्हणजे काय ही वादळापूर्वीची शांतता आहे ध्यानात ठेवावं तुम्ही बन होय होय नाही बरोबर आहे आमच्या आमच्याकडे बी पाचच आहेत आणि सी एल डीचे दोन आहेत सात ट्रॉफ्या आहेत आमच्या पण पहिला आमची बरोबरी करा आय आमची आमची बरोबरी करा मग तुमी या नाही हार्दिक पांड्याला आं आं हार्दिक पांड्यासारखी आमच्याकडं वेस्टिंग लाईट असते चालते चालते चालते बघा एक पुढचे मॅचला बघूया आं चालतंय चालतंय चालतंय बघूया पुढच्या मॅचला बघूया हां हां हां ठीक आहे हां